माझे नाव प्रनिल बिराप्पा सरगर मी सांगली येथे शिकत आहे पण आमची शेती गावाकडे आहे आणि आमचे खूप जनावर आहेत जसं की जर्सी म्हैस खिलार गाय शेळ्या अशा विविध प्रकारचे जनावरं आमच्या घरी आहेत आणि आम्ही मोठे बागायतदार व जनावराचे आम्ही दूधही विकतो आता सांगायचं म्हणालं तर जनावरही चांगली जातीची कशी ओळखायची म्हणजे जी जनावर असत खाल्लेले पिल्ले असत्यातात ते आपणच म्हणजे त्यांचीच हात ओळखून येते की ती त्यांची कास बघायची त्यांचं म्हणजे विचारायचं मालकाला की किती दूध देतात काही करतात खातात किती दाताच्या गाई आहेत ह्याच्यानुसार आपण त्या जनावराची ओळख करून घ्यायची आणि जर जनावर असं मारकं असलं किंवा असं लय खरबुड असलं तर समजून जायचं की जनावर जास्त आपल्याला काय फायदा देणार नाही असली जनावरं कधी घ्यायची नाही आणि एकदा आम्ही काय झालतं गाई घ्यायला गेलतो जर्शी गाय आणि गाय आम्ही फसलो त्या टायमाला आम्हाला सांगितलेलं की ही गाय दहा बारा लिटर एका टायमाला दूध देते असं दोन्ही टाईम मिळून वीस लिटर दूध देते असं सांगितलेलं पण ती गाय काही तेवढी दूध दिली नाही ती गाय फक्त सोळा अठरा लिटरपर्यंत दूध देत होती अशा तऱ्हेने आम्हाला फसवण्यात आलं पण नंतर त्या म्हणतात ना पैशे देऊन अक्कल विकत घेता येत नाही तसे झाले नंतर आम्हाला म्हणजे एक्सपिरियन्स आला मग नंतरच्या टायमाला ज्या टायमाला आम्ही गाय दे द्यायच्या असेल किंवा घ्यायच्या असेल त्या टायमाला आम्ही कायम चांगल्या जातीच्या गाई घेत असतो जसं की आत्ता परवा आम्ही एक घे गाय घेतली म्हणजे ते सांगत होते की ह्या गाय असं वीस लिटर पळते पण आम्ही तिला चांगलं वैरण पेंड विंड घातल्यावरती ही वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसपर्यंत पण गाय पिळते अशा तऱ्हेने आपण समजूदारपणाने गाय घेतली पाहिजे आणि त्यांची चांगली लक्षणे म्हणजे गाय मारली नाही पाहिजे असं गाईचे दूध पिळताना था लाथ मारली नाही पाहिजे आणि गाईचं म्हणजे बघायचं शिंग आहेत का शिंग जाळलेले आहेत ह्यानुसार आपण ओळख करून आपली गाय घ्यायला पाहिजे असे माझे तरी मत आहे गाय घेण्याच्या ह्याच्यावरून एवढे सल्ला मी सगळ्यांना देतो धन्यवाद